मी काही दिवसांआधी सॅमसंगचा फोन घेतलेला कारण सॅमसंग कंपनी ही खूप नावाजलेली आहे त्यावरती माझा ट्रस्ट होता म्हणून मी त्या कंपनीचाच मी फोन घेतलेला तर फोन जो आहे हा माझा मला अजिबात आवडलेला नाही आहे कारण की फोनची जी क्लियारिटी असायला पाहिजे होती ती सुरुवातीला एक दोन दिवस होती त्यानंतर त्याची क्लियारिटी क्वालिटी खूप लो झालेली आहे बटन्स जे आहेत त्या बटन नीट काम करत नाही आहेत साउंड जो आहे मध्येच येतो आहे जातो आहे तर साउंड खूप प्रॉब्लेम करतो आहे खूप कर्कश आवाज असल्यासारखा वाटतो आहे एकदम त्यानंतर त्याचा कॅमेरा जो आहे कॅमेरा अजिबात चांगला नाही आहे सुरुवातीला पहिल्या दिवशी फोटो चांगले निघालेली परंतु त्या नंतरच्या ज्या फोटो निघालेल्या आहेत त्या खूप बॅड फोटो निघालेल्या आहेत त्यामध्ये काहीच क्लियारिटी वाटत नाही आहे त्यामुळे हा जो प्रोडक्ट आहे हा आम्हाला अजिबात आवडलेला नाही आहे सॅमसंग कंपनी एवढी मोठी नावाजलेली असून त्याचा हा जो प्रोडक्ट अजिबात आवडलेला नाही आहे